मी मागच्या दोन वर्षांपासून मामाअर्थ कंपनीचे प्रोडक्ट युज करत आहे आणि त्यामधून मी आतापर्यंत फेशवॉस तसंस काजल कोहल या प्रकारचे अनेक प्रोडक्ट मी युस केलेले आहेत मामाअर्थ ही जी प्रोडक्टची जी कंपनी आहे यामध्ये अगदी प्लास्टिक फायबर आणि रियुजेबल असे प्रोडक्ट आपल्याला तिथे युज करायला तिथे आपल्याला प्रोडक्ट्स भेटतात मामाअर्थमध्ये काजल जी मी युस केलेली होती ती खूपच छान आहे चोवीस तासांपर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो त्याच प्रकारे त्याचं जे फेसवॉश आहे त्याचेसुद्धा रिझल्ट फार छान आहेत फेसवॉश तुम्हाला दिवसातून दोन वेळा त्याचा तुम्ही जरी वापर केला तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर त्याचे अगदी छान प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात आणि त्याच्यासोबतच काजलसोबतच कोहलचा जरसुद्धा युस केला तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या डोळ्यांना अतिशय छान असं लुक प्राप्त होऊ शकते फेसवॉशमध्येसुद्धा जर त्याचा आपण योग्य प्रकाराने दैनंदिन दिवसाच्या रूल्समध्ये जर आपण त्याचा वापर केला तर एका महिन्याच्या आतमध्येच तुमचा चेहऱ्याला तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो प्राप्त होऊ शकतो मामाअर्थचे जे प्रोडक्ट असतात हे पर्यावरणाशी संलग्न साधणारे सर्व प्रोडक्ट असतात त्या प्रकारे मामाअर्थमधे कुठल्याही प्रकारचे केमिकल्सचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केलेला नसतो मला असं वाटतं की आपण सर्वांनीच मामाअर्थचे प्रोडक्ट जे आहेत ते वापरले पाहिजेत